मोबाईल गेमिंगमुळे उद्योगावर असं हे पडलं की करा कर वाढणे कर वाढला आढायसा पडते उद्योगांला काही असं बहूत खूप सारे असे परिणाम पडलेत जसं की कर वाढणे झालं पुन्हा अजून जी एस टी सी जी एस टी जी एस टी हे खूप सारे परिणाम झालेत मोबाईल गेमिंग मुळे